हॅलो हां हॅलो बोला काकू काय म्हणता

हो ठीक आहे ना आपण जाऊ इथे तसं वर्धेमध्ये वॉटर पार्क आहे पण ते कसं उन्हाळ्यामध्ये वगैरे ठीक वाटते नाही का आता फिरण्यालायक स्थळं बोरधरणचं वगैरे चांगलं आहे तिथे हां तिथे डॅम्प आहे आणि हे आहे त्याला काय म्हणते बुद्धविहार छान आहे तिथे मस्त आपण आपल्या फॅमिलीसोबत जाऊ शकतो बुद्धविहारामध्ये आणि चांगलं निसर्गरम्य वातावरण आहे तिथलं जेवणाची वगैरे व्यवस्था आहे तिथे सगळं हां चांगलं वातावरण आहे तसंच नागपूरला पण आहे चिखलदरा आहे चिखलदराला पाया पाहण्यासारखं चांगलं आहे आता तिथेही जाऊ शकतो हां एक इथे आपलं नागपूरला जे हे नाही का आपलं ड्रॅ ड्रॅगन पॅलेस ते बुद्धविहार तिथे चा छान आहे त्या आपलं हे नाही का समोर नागपूरलाच दीक्षाभूमीवर वगैरे जाऊ हां महाराजबागच गेलं तर मग तसं दोन चार स्थळं पाहायला चांगलं वाटेल आहे की नाही हां तर मग ते महाराज बॅ बाग आणि ते ते नाही का जी रामेश्वर काही तरी आहे ना तिकडे समोर ती हं हं ते र आहेच पण आणखी नागपूरच्या तिकडे बाहेर आहे रामटेकला रामटेकला चांगला आहे ना बुद्धविहार पाहण्यालायक असे चार पाच स्थळं आपण हे करून घेऊ आणि तयारी करून घेऊ कोणत्या दिवशी जायचं तर हॅलो हो हो हो हो हो हो हो ठीक आहे ना मग करू मग तयारी उद्याची ठीक आहे मग ठेवू का मग आता हां हां बाय बाय